तुम्ही सांगा तुम्ही काय द्याल मग त्या हिशेबाने मी सांगते तुम्हाला बरं बरं पंधराशे नाही ना दोन एवढं सारं काम आहे तर मी दोन अडीच हजार रुपये घेणार नाही रूम किती आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे रूम किती आहेत सहा रूम आहेत आणि लोक किती राहतात तुमच्याकडे पाच लोक सहा रूम आहे आणि अंगण पण मोठचं असेल ना तुमचं जेव्हा सहा रुम आहेत तर तर तेच सर्व बघ एवढं सर्व काम आणि कपडे पण राहतील येवढ्या लोकांचे पाच लोकांचे ना

नाही नाही नाही ना दोन हजारपर्यंत ठीक आहे नाही नाही नाही दोन हजारा आणि एवढी महागाई चालली आहे प्रत्येक गोष्टी सर्व वा महाग झालेला आहे तर मला पण तर कुठे परवडलं पाहिजे की नाही दोन हजारपर्यंत तरी

तसं तर मला तर दोन हजारच बरं वाटतं आहे कारण की एवढे सारे लोक तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यात एवडे भांडे निघतील एवढं मोठं अंगण आहे कपडे पण धुवायचे आहे म्हणता तुम्ही

बरं बरं